आजच्या या जगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती जास्त दिसतात परंतु आमचे एकत्र कुटुंब पद्धती असल्याने आमच्याकडे भाऊ बहीण नातवंडं आई वडील सर्व एकाच कुटुंबात राहतो आहे आणि आम्ही स्वयंपाक एकत्रच घरामध्ये करत असतो त्यामध्ये सर्व एकत्र जेवण करणे प्रार्थना करून जेवण करणे देवाला नमस्कार करून जेवण करणे आणि यामुळं काय होतं की सर्वांचे स्वभाव एकमेकाला जुळून जातात आणि सर्वाबद्दल आदर निर्माण होते सर्वत्र एकाच पद्धतीने सर्व व्यवस्थित काम करून सर्व एकामेकाबद्दल एकाच प्रकारच्या आशा निर्माण करतात असे करून सर्व जेवण ते अन्नाचं पचन होऊ शकते आणि नॅचरल ते अन्न पचन होऊन त्याचं रक्ताचं रक्ताचं प्रमाणसुद्धा वाढते तसेच मित्राबद्दल बोलायचं झालं तर मित्रासारखा दुनियेत कुणी नाही अर्जुन श्रीकृष्ण जसे दोन मित्र होते तसेच ते मित्राचं माणसाचं परिवर्तन पाहिजे आणि त्याच्यापासून जो फायदा होते आणि कुटुंबात किंवा अनेक अडचणीपासून तो आपल्याला बचाव करू शकतो असा मित्र जगात दुसरा कोणचा नसते